नमस्कार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहेच आणि याला कारण म्हणजे ही भाषा ही इतकी लवचिक आहे की प्रत्येक व्याकरणाप्रमाणे जसाजसा आपण या वाक्याचा उच्चार करतो ज्या ज्या ठिकाणी आपण मध्ये थांबा घेतो बोलताना तसा त्या वाक्याचा आणि शब्दाचा अर्थही बदलतो आणि ही गम्मत फक्त मराठी भाषेमध्येच आहे परतु या मराठी भाषेमध्ये अनेक प्रकार आहेत मायबोली मराठी ग्रामीण मराठी ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी आणि या सर्वांचे प्रभाव या भाषेवर झालेले आहेत अनेक अरबी फारसी आणि उर्दू पदार्थ शब्द आपल्या मराठी शब्दात आणि व्याकरणामध्ये आलेले आहेत मराठी व्याकरणामध्ये तत्सम आणि तदभव असे दोन प्रकार आहेत तत्सम म्हणजे इतर भाषेतला तसाचा तसा शब्द मराठी भाषेने स्वीकारला तदभव म्हणजे त्या शब्दाचं थोडंसं बदल करून तो मराठी भाषेमध्ये आणला गेला असे दोन व्याकरणातले प्रकार आपण मराठी भाषेमध्ये पाहतो या मराठी भाषेमध्ये जरी पूर्णपणे आपण मराठी बोलायचं ठरवलं तरी काही इतर भाषांचे प्रभाव असतातच उदाहरणाराखल आपण टेबलवरती पुस्तक ठेवलं आहे असं म्हणतो इंग्रजीचा प्रभाव आलाच आणि टेबलला मराठीमध्ये मेज म्हणतात पण कोण बरं मेज म्हणतं कारण अति हट्टी पण राहू नये त्यामुळे जे व्यवहारार्थी शब्द आहेत ते शब्द सोप्या आणि योग्य पद्धतीनी त्याचा प्रभाव या मराठी भाषेने घेतला आहे आणि मी लवचिक अशासाठी ही भाषा म्हटलं की या मराठी भाषेने त्याचा स्वीकारही केलेला आहे मराठी भाषेवरती संस्कृत भाषा ही संस्कृत भाषा ही सर्व भाषेची जननी म्हणतात त्याचा खूपच प्रभाव आलेला आहे आपले अनेक मराठी शब्द हे संस्कृत शब्दातनं तत्सम तसेच्या तसे आलेले आहेत आणि काही तदभव जसं पितृचा पिता झाला आहे मातृचा माता झाला आहे असं त्याचं रूपांतरित पण झालेलं आहे त्यामुळे मराठी भाषा ही खरंच मायबोली आहे आणि या भाषेचा लवचिकपणा त्यातली मजा ही ज्याला शुद्ध मराठी जमत आहे आणि ज्याचा मराठीवरती प्रेम आहे त्याला हे नक्कीच कळेल आणि हे करत असताना इतर भाषांचा असलेला प्रभाव हाही या भाषेने तेवढ्याच आनंदाने स्वीकारलेला आहे धन्यवाद